अरे तुला एक गोष्ट सांगायची आहे मी जे बोट कंपनीचे हेडफोन घेतले ना ते घ्यायच्या वेळेस असं सांगितलं त्या दुकानदाराने की खूप चांगले आहे आणि ससाउंड शिस्टीम पण चांगली आहे आणि बॅकअप पण चांगला देतो आणि पण तसं काही नाही आहे हा आणि मी वापरूनच राहिलो ना आता काही दिवस बऱ्यापैकी चांगलं वाटलं पण आता ते ब्ल्युटु पण अटॅच नाही होत लवकर डिस्कनेक्ट होते आणि बॅकअप पण नाही देत आणि साउंड शिस्टी पण थोडंसं म्हणजे फाटल्यासारखे वाटत आहे म्हणजे बऱ्यापैकी तर असं हेच आहे हां तर पाहिजे तसा वाटला नाही मला